आमच्या भागातील पारंपारिक खेळ म्हणजे भोरा फिरवणे किंवा क्रिकेट क्रिकेट जास्त करून लोकं जेव्हा आम्ही लहान होतो किंवा जुन्या पद्धतीमध्ये आम्ही परत लपाछपी लपंडाव तसेच खेळ खेळले जायचे आत्ताच्या टाईमला सर्वात जास्त खेळ आहे क्रिकेट म्हणजे खेळ म्हणजे क्रिकेट क्रिकेटमध्ये लोकं खूप प्रगत झाली आहेत त्याच्यामुळे आत्ता जे क्रिकेट खेळतात ते आत्ता मोठमोठ्या लेवलला क्रिकेट खेळत आहेत सो क्रिकेटला आत्ता मोठ्या प्रमाणावर वि विस्तार झालेला आहे आणि जे पारंपारिक गेम होते ते आत्ता कोण त्यांचं नाव विशेष बोललं नाही आहे आता तर ते आत्ता खेळले पाहिजे ते आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे होते जसे की पण खो खो कबड्डी दमछ दमची भोवरा फिरवणे किंवा विट्टी दांडू इत्यादी प्रकारचे गेम वारंपरिक पद्धतीने खेळ जायचे ते आपल्यासाठी खूप हेल्दी होते आणि खूप मजा यायची पण आत्ताच्या गेममध्ये पाहिलं तर आत्ताचे गेम हे खूप रिस्की आणि हेल्थसाठी धोकादायक आहेत तोची कंपेअर केलं तर पारंपरिक गेम हे खूप चांगल्या प्रकारे खेळले जात होते आणि खूप उत्तमरित्या ते अनुभवले जात होते आणि आत्ता पण खेळतात तसे हे नाही पण त्याच्या घ्यामदे आणि वारंभिक घ्यामदे खूप जमीनासमाचा फरक आढळला आहे